कोणती आहे सर गाडी आपली हां बोला ना सर टाईम घेते का

हां मोटर वगैरे चेक करायला बॅटरी चेक करायला लागेल टाइमिंग घेते तर व्हायब्रेशनला सस्पेंनशन चेक करा लागेल सर चेकअपला क्लच वगैरे सर ॲटोमो ॲटोमॅटिक आहे की मॅन्युअल आहे गाडी आपली मॅन्युअल आहे का सर गाडीचं तुम्हाला आत्ता कधी टाकताल तुम्ही असं काय नियोजन गाडी चेक करा लागेल पिकअप वगैरे क्लच वगैरे चेक करा लागेल फ्लायव्हील वगैरे पण बॅलन्सिंग बुश वगैरे चेक करायला लागेल पिकअपसाठी दुपट मारते म्हटल्यावरती पिस्टन पण चेक करा लागेल हेडचं काम करा लागेल काय स्टार्टर मोटरचं पण काम म्हणताय तुम्ही स्टार्टरला वेळ घेते दुसरं काय प्रॉब्लेम अजून आठवत असेल तुम्हाला सर्विसिंग किती झाली करून किलोमीटर सर किती आहे आपल्या गाडीचं आत्ता नाही टोटल किलोमीटर किती आहे एक अंदाज तुमचा अंदाज किलोमीटर हां हां सस्पेंशन चेक करा लागेल मागचं पुढचं दोन्ही पण हां शॉकोप बेरिंग वगैरे चेक करायला लागेल टायरचा वाईबल होते का गाडी रनिंगमध्ये स्टेरिंग वगैरे तर आता बॅलेन्सिंग पण करा लागेल तिची मग वायबल म्हटल्यावर टायर बघा लागतील वेअरबेलीक काय बॅलेन्सिंग टूब वगैरे चेक करा लागेल सस्पेंशन पूर्णपणे चेक करा लागेल तिचं

हां दुसरा काय प्रॉब्लेम अजून

हां कधी पण घेऊन येशाल चालेल चालेल या